मी शेतामध्ये खूप वेळ घालवतो सकाळी माझी शाळा राहती सकाळी मी शाळेतून आल्यावर शेतामध्ये जातो शेतामध्ये मी सकाळी शाळेहून आलं की शेतामध्ये जातो शेतामध्ये मी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत राहतो आणि मला शेतामध्ये वेळ वेळ घालवायला खूप आवडते कारण तिथं वातावरण खूप छान राहते आणि तिथं तिथे प्रदूषण नसते आणि तिथे हेल्थ चांगली राहती तिथं राहायला खूप आवडते आणि तिथे मी काम पण करतो शेताचं स स संरक्षण जसं तर तिथे सुरक्षा करतो शेताची तर तिथे पीक असलं तर त्या शेतामध्ये ज्या शेतामध्ये पीक आहे तिथं ढोरं येतात तर ते काही खात असले नुकसान होत असलं त्यांना जायचं तिथून हाकलायचं आणि फवारणी गिवारणी करायची असली तर तवा जायचं शेतामध्ये आणि नागाटी असं पेर पेरणी गिरणी असली तेव्हा जायचं तिथे मला अशी का पेरणी करायला नागाटी करायला फवारणी करायला आवडते आणि शेतामध्ये नुकसान नाही होवो असं मला वाटतं म्हणून मी शेताची सुरक्षा करतो आणि तिथे जास्त मला फवारणी करायला आवडते